माझ्या राज्याच्या संस्कृतीमध्ये मराठी भाषेचा खूप मोठा भाग आणि खूप मोठी भूमिका आहे कारण की मराठी भाषा ही माझ्या राज्याची अस्मिता आहे आणि मराठी भाषेमध्ये भरपूर काही सांस्कृतिक परंपरा जपली जाते जसं जुळ्या पिढ्यानपिढ्या ती परंपरा जपलेली आहे जसे काही पारंपरिक वेशभूषा पारंपरिक काही किरदार पारंपरिक काही कार्यक्रम असे भरपूर आहे आणि ते जपण्यासाठी सर्वात मोठी मराठी भाषा ही खूप मोठी भूमिका बजावते असं मला वाटते